हॅलो गुड इव्हनिंग हॉटेल कोकोनट मी सावंतवाडीवरून बोलत आहे मला रात्री डिनरसाठी आठ जेवणाची ताटं नॉन व्हेज पाहिजे आहेत आणि दोन व्हेज पाहिजे आहेत त्यामध्ये मला दोन ताटामध्ये दोन चपात्या डाळभात उसळ पापड लोणचं आणि सॅलेड वित स्वीट डिश पाहिजे आहे आठ नॉण व्हेजमध्ये दोन चिकन दोन सुरमई दोन पापलेट आणि दोन बोंबील अशी वेगवेगळे प्रकार मासे पाहिजे आहे चिकनच्या ताटामध्ये सॅलेड घालू नका बाकी जेवढे मच्छी आहेत त्यामध्ये सॅलड विथ सोलकढी आणि एक स्वीट डिश पाहिजे आहे आम्हाला रात्री दहा वाजता जेवण पाहिजे आहे तुम्हाला ऑनलाइन प्रकारे आम्ही पेमेंट करू शकतो किंवा को कॅश पण देऊ शकतो तुम्ही सांगा तसे आम्ही कॅश देऊ आमचा हा पत्ता आहे मोती तलावाशेजारी कॉम्पले ओमकार कॉम्प्लेस रूम नंबर वन नाईन नाईन रात्री रात्री दहाच्या अगोदर आलात तरी चालेल जेवण जेवण हे गरम असलं पाहिजे आणि लवकरात लवकर द्यावे थँक्यू